हां मधुमार मधमाशीचा डंख बरा करण्यासाठी त्यावर काही क्रीम्स लावले जातात किंवा पारंपरिक उपाय घरगुती उपाय म्हणजे एखादी मेटलची वस्तू त्यावर घासली जाते जेणेकरून त्याला थंडावा मिळेल किंवा त्याची सूज नाही राहत ह्या कारणासाठी त्याच्यावर मेटलचे काही वस्तू चावी असेल किंवा शी मेटलची छोटी वस्तू त्यावर घासल्या जाते